ह्या सर्व प्रथा ज्या आहेत ह्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि सगळ्याला ऐतिहासिक दृष्टीने पहिलं तर चांगल्याच आहेत सगळ्या प्रथा त्यासोबतच ह्याला वैज्ञानिक पार्श्वभूमी पण आहे विज्ञानाला जर आपण याच्यासोबत जोडून पाहिलं तर नक्कीच काही ना काही चांगलंच निघतं त्याच्यामधून त्यामुळे ह्या म सगळ्या प्रथांना एक महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे रांगोळी जर आपण म्हटलं सगळ्यात आपल्या घराच्या अंगणात आपण रांगोळी सडा टाकून रांगोळी करतो त्याच्यासाठी गाईचं शेण वापरतो तर ते गाईच्या शेणालाही तेवढंच महत्त्व आहे तब आरोग्याच्या दृष्टीने चांगलं आहे सूर्याला आर्त देणं कपाळावर कुंकू लावणं ह्या सगळ्या ज्या आहे त आजकाल काही पाळतात लोक काही पाळत नाही हे प्रत्येकाचे आता खाजगी गोष्टी झालेल्या आहेत तरीही ह्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म पूजा पूजेला जाणं श्रद्धा आणि भावना असते ह्याच्यामागे त्यामुळे प्रत्येकाचं आपापल्या परीने लोक करतात आणि ज्याचं त्याची पार्सनली चॉईस आहे त्याच्यामुळे महत्त्व तर आहेच आमच्या संस्कृतीत त्याला नक्कीच महत्त्व आहे अनन्यसाधारण महत्त्व आहे